फोटोग्राफीमध्ये जगात असेही काही दृश्य असतात जे आपण फोटोमध्ये घालण्यालायक असतात तसेच फोटोग्राफी कोणीही करू शकत नाही आणि फोटोग्राफी हे अशी आहे जे पूर्ण जगाना बदलवायची इच्छा ठेवतात फोटोग्राफी हे एक कला आहे आवि त्यात आपण असे काही लम्हे कैद करू शकतात आणि फोटोग्राफीमध्ये असे काही फोटोज असतात ज्याला आपल्याला बोलायची व समजवण्याची गरज नसते ते फोटो सर्वाना सर्व लोकांना त्याचे हालात सांगतो तसेच जपानमध्ये सुनामीमध्ये पोलिसांच्या हाती चार महिन्याचा बाळाचे फोटो सर्वांना दिल दोहलवतो आणि तसे सुडामं सुदानमध्ये एक सैनिकचा अभ्यास करतानी खिसनारा उस्सुकताचं केंद्र उत्सुफ्ताचे केंद्र आणि तसेच हे फोटोग्राफीबिना काही बोलूनही ते आपल्याला फोटोमुळे कुठे काय चालत आहे ते दाखवतो